भारतात गेमिंग ही खूप आधीपासून आहे म्हणजे आधी गेम्स वगैरे सायबर कॅफेमध्ये खेळले जायचे नंतर मग घरोघरी कॉम्प्युटर आले तर कॉम्प्युटरवर मुलं गेम खेळायची पण नंतर जेव्हा स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोन नंतर जेव्हा भारतामध्ये जीओ आलं दोन हजार पंधरा साली त्यानंतर प्रत्येकाला एक अनलिमिटेड नेट मिळायला लागलं म्हणजेच मोबाईल डाटा मिळायला लागला त्यानंतर मो भारतामध्ये मोबाईल गेमिंगचं प्रमाण खूप वाढलं आणि त्यानंतर मोबाईल गेमिंगला बूष्ट केव्हा मिळालं तर तो मिळाला आपल्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपलं कोरोना आलं लॉकडाऊनमध्ये लोक घरोघरीच रहायचे घरोघरीच म्हणजे त्यांना बोर व्हायला लागलं तर तेव्हा सगळ्यांनी मोबाईल वापरणं चालू केलं आणि परत आपल्याला अनलिमिटेड इंटरनेट असल्यामुळे कुठलाही गेम ऑनलाईन डाउनलोड करा आणि तो खेळत बसा असा एक लोकांना छंद लागला लॉकडाऊनमध्ये काय झाले की लोकं घरीच असायचे मग लोकांनी प्लेस्टोअरवरनं गेम्स डाऊनलोड करून गेम्स खेळायला चालू केलं आणि त्यामध्ये एक मोठा पाठिंबा यूट्यूबचा होता कारण यूट्यूबमध्ये गेमर्स लोकं मोबाईल गेमिंगचे लाईव स्ट्रीम करायचे त्यामुळे अजून मुलांना मुलांमध्ये प्रोत्साहन यायचं की आपण पण मोबाईल गेमिंग करू या मोबाईल गेमिंगचं एक मोठं उदाहरण म्हणजे पबजी सारखे गेम्स जे ओपन वर्ल्ड गेम असतात त्यांनी मोबाईल गेमिंगला एक खूप मोठा बूश दिला आणि मोबाईल गेमिंग कसं प्रत्येकाकडे फोन असल्यामुळे प्रत्येकजण कुठेही बसल्या बसल्या गेम्स खेळू शकतो जरी तुम्ही एश टी स्टॅण्डवर असाल किंवा तुम्ही घरात असाल किंवा तुम्ही ट्रेनमध्ये असाल किंवा क्लासमध्ये असाल तुम्ही गेमिंग कुठेही आणि कधीही करू शकता ऑफलाईन गेम्स तुम्ही कधीही खेळू शकता जरी तुमच्याकडं इंटरनेट नसेल तुम्हाला रेंज नसेल गेम्स खेळायला तरी तुम्ही मोबाईल गेमिंग करू शकता मला तरी असे वाटते की मोबाईल गेमिंगला हा पूर्ण बूष्ट किंवा पूर्ण प्रोत्साहन हे लॉकडाऊनमुळेच मिळालं